मी झारखंडमध्ये काम करत असताना तिथे माझं सर्वेचं काम होतं त्यासाठी मला वेगवेगळ्या गावांमध्ये फील्डसाठी सर्वेसाठी जावं लागत होतं मी आणि माझ्यासोबत टीम होती काहीजणं होतो आम्ही पाच ते सहाजणं तर एक गाव मिळालेलं होतं आम्हाला फॉरेस ब्लॉक म्हणून खरं तर फॉरेस्ट ब्लॉक म्हणून असं कोणतंच गाव अस्तित्त्वात नव्हतं अक्षरशः छोट्या छोट्या ज्या आहेत टोळ्या अशा बनवलेल्या होत्या दहा दहा घरांच्या झोपड्या बनवलेल्या होत्या आणि ह्या ज्या होत्या टोळ्या ह्या पहाडीवरती वसलेल्या होत्या आणि त्या पहाडीला नाव होतं फॉरेस ब्लॉक त्याच्याच चारही बाजूला होते जंगल एरिया होता आणि त्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं सर्वेसाठी त्या लोकांशी भेटून आम्हाला माहिती गोळा करायची होती तर तिथे आम्हाला जवळजवळ दोनशे ते अडीचशे घरं असे सांगण्यात आलेले होते परंतु प्रत्यक्ष तिथे गेल्यावर तेवढी घरं नव्हती मिळालेली आम्हाला दहा दहा घरांच्या अशा वस्त्या आम्हाला भेटलेल्या होत्या तेथे तर तिथे जाताना आम्हाला वेगवेगळ्या रस्त्यांनी जावं लागलेलं भरपूर पायी चालावं लागलेलं होतं दरीखोऱ्यातून जावं लागलेलं त्यानंतर जंगलातून जावं लागलेलं काही झरने लागलेले काही पक्षी लागलेले अक्षरशः भीती वाटत होती अशा रस्त्यातून आम्हाला प्रवास करावा लागलेला होता ते गाव करताना आम्हाला तीन दिवस त्या गावामध्ये जावं लागलेलं सतत जाण्याचा रस्ता वेगळा असायचा येण्याचा रस्ता आम्हाला काहीही कळायचा नाही आम्ही कोणत्या रस्त्याने बाहेर निघतो आहे ते आम्हाला कळत नव्हतं परंतु त्या पूर्ण पहाडीला वेढा घातल्यासारखा होत होता तर तिथे अनेक लोक आम्हाला भेटत गेलेली तिथे आणि तिथली ती जीवनपद्धती आम्हाला सांगत गेलेले आहेत तिथे काहीतरी खदान होती हिऱ्याची खदान ज्याला बोलतात तर तिथे ते खदानीमध्ये ती लोकं कामं करायची आणि तिथून त्यांचा तो जो होतं ते जीवनप्रक्रिया ती चालवत होते त्याच्यामधून आणि तिथे काम करायला लोक जे आहेत ते जंगलामध्ये जाऊन लाकूड तोडायचे आणि त्याच्यावरती ते त्यांची दिनचर्या चालवत होते तर अशा प्रकारे आम्हाला ते काम करताना वेगवेगळा अनुभव आलेला होता भरपूर लोकं भेटलेली तिथे आम्हाला त्याच्यानंतर नवीन नवीन गोष्टी आम्हाला बघायला भेटलेल्या तिथे तशा ठिकाणी राहून आम्ही आम् आम्हाला काहीही खायला भेटत नव्हतं तर अशा वेळेस आम्ही जे जंगली फळं फ् आम्हाला भेटत होते तर आम्ही ते खात होतो तिथे तर हा एक अनुभव आमच्यासाठी खूप आगळा आणि वेगळा होता म्हणून मला हा जो प्रवास होता माझ्या कामादरम्यानचा हा माझ्या आयुष्यभरासाठी माझ्या लक्षात राहिलेला आहे